अलीकडच्या भागात म्हणजे ग्रामीण भागात खूप परंपरागत नृत्य असतात तर त्यातले खूप आहेत भारुड आहेत कीर्तन आहे लावणी हा प्रकार आहे तर मला असं वाटतं की लावणी हा प्रकार खास करून बायकांमध्ये म्हणजे महिलांच्या बाबतीत असतो आणि मला असं वाटतं की हा एक पारंपरिक नृत्य प्रकार आहे आणि हा एक महाराष्ट्राचा एक चेहरा आहे ग्रामीण भागातला की त्यामुळं लावणी ही जी असते ते जत्रा यात्रा या प्रकारात केली जाते किंवा खास तमाशा याला असं म्हंटलं जातं त्यामुळे ह्यासाठी खूप खास अशी पद्धती असते खूप म्हणजे एक नर्तकी असते जी जी मंचावर खूप चांगल्या पद्धतीने नृत्य करते आणि मला असं वाटतं की काही प्रमाणात आता म्हणजे संगणक युग आल्यामुळे काही गोष्टी थोड्या मागं पडत चालल्या त्यामुळे मला असं वाटतं की थोड्या प्रमाणात नवीन लोकं लावणी किंवा ज्या जुन्या गोष्टी आहेत त्या वापरण्यात कमी असतात पण त्यासाठी पण जे खूप आहेत ग्रामीण भागातले लोकं की या अशाच गोष्टी चालीरीती सांभाळतात पण मला असं वाटतं की रस घेतला असेलच कारण का आजकाल कसं असतं की तुम्ही संगणक युगामुळे तुम्ही काहीही क बघू शकता करू शकता त्यामुळे जे फक्त जे लावणीचे जे प्रकार होते म्हणजे जे मंचावर केले जायचे किंवा खास त्याच्यासाठी एक पटांगण असायचं तिथं जे कार्यक्रम व्हायचे ते आता आजकाल फक्त त्याचं माध्यम बदलले आजकाल त्या अशा गोष्टी तुम्ही संगणकावर टाकून किंवा काही असे गोष्टी असतात तिथे तुम्ही त्या टाकून तुम्ही लोकांपर्यंत पोचू शकता त्या मला असं वाटतं की नवीन ग्रामीण युवकांसाठी का युवतींसाठी का मोठा हा मंच असू शकतो की त्यामुळं तुम्ही काम करू शकता आणि मला असं वाटतं खरंच त्यांचं सादरीकरण सुधारलं आहे आणि त्याच्याबद्दल विचार करायची पद्धतही बदलली आहे